हा बोल प्रांजली काही नाही बसून होती हो जा नाही वाटतं आहे सोळा दहाला नाही तुझं हो का मीच करते पण आता हो का ओ मराठी सीरियल चांगले राहता आ आहेत म्हणजे तिला पण हो आपण सैराट पिचर बघितला होता ना सोबत

हा नवीन आहे ना वेळ फे फ्रेंडशिप टाईमपास ते पण आले ना नवीन हो जाऊ ना हो नाही मी मी बघितला नाही पण नवीन आलेला आहे ती सांगत होती लो स्पीड नाही ना तू बघितला हो का हो सर्वांना बोलावू

बाकी फ्रेंडला पण बोलावू ना आपण

हो ना बसून पण कंटाळा येतो बोल